दुचाकीवरून फिरण्यासाठी मला प्रेरणा मिळाली ती म्हणजे स्वातंत्र्याची भावना आणि निसर्गाची ओढ जेव्हा मी पहिल्यांदा दुचाकीवर बसलो तेव्हा वाटलं की मी कुठेही जाऊ शकतो कोणत्याही वेळ हीच गोष्ट मला खूप भावली शहराच्या गोंगाटातून दूर रस्त्यांवरून जाताना जेव्हा वाऱ्याचा स्पर्श होतो तेव्हा मनाला खूप समाधान मिळतं दुचाकीवरुन फिरणं हे केवळ प्रवास नसून ते माझ्यासाठी ध्यानासारखं आहे रस्त्यावर एकट्याने शांततेेत चालवताना मी माझ्या विचारांमध्ये गुंततो त्यामुळे सामाजिक ताण कमी होतो आणि मन शांत होतं गेल्या वर्षभरात माझे वेड बायकिंगसाठी अधिकच वाढलं आहे सुरवातीला मी छोट्या ट्र्रीप केल्या मग जसजसा आत्मविश्वास वाढला तसतसा मी लांबच्या प्रवासांना जायला सुरवात केली मी सह्याद्रीच्या डोंगररांगा कोकणाचे समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांना भेट दिली प्रत्येक प्रवासात मी नवीन अनुभव नवीन माणसं आणि नवीन संस्कृती शिकत गेलो त्यामुळे केवळ प्रवासाचा आनंद नव्हे तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला मी आता बायकिंगमध्ये केवळ फुरसतीचा भाग म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून बघतो दुचाकीवरून फिरणं मला फिट वाटतं मानसिकदृष्ट्या ताजंतवाणं करतं आणि नवीन ठिकाणंची ओळख करून देतं त्यामुळे हे वेळ आता माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे पुढेही मी देशभरात आणि शक्य झाल्यास परदेशात बाईकिंगसाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे